जर आमाच्या आचारसंहिता लागली आणि ती आचारसंहितेचं लोकं पाळत पालन करत नसतील तर आमच्या इकडचे क्रीडा क्षेत्र त्यांच्यावर अशी म्हणजे त्यांना असे मार्गदर्शक तत्त्वे देतात पहिली मार्गदर्शक तत्त्वे देतात त्यांना समजून सांगतात त्यांना खूप चांगले म वागणूक करायला सांगतात आचारसंहितेचं पालन करायला सांगतात आणि जर त्यांनी ते ही नाही ऐकलं तर वापस त्यांना अजून दू दुसऱ्यांदा सांगतो की असं करू नका आचारसंहिता ही आपल्याच लोकं आपलं आपल्यासाठी चांगलं आहे त्याचे नियम पाला पाळा कोणत्यातरी कारणामुळे सरकारने आचारसंहिता लाग लावली असेल तर आणि आचारसंहिता लावली असेल तर त्यामुळे आमच्यावरती जबाबदारी आहे असे क्रीडा क्षेत्र असे मानत असतात लोकांना आणि आचारसंहितेचं पालन करायलाच पाहिजे आणि जर आचारसंहितेचं पालन होत नसेल नसेल होत त्यांनी आचारसंहितेचं खूप चांगलं मार्गदर्शन क केलं आणि जर होत नसेल तर शेवटी शे शेवट शेवटला ते जर नियम पाळत नसतील तर लोकांवर ते त्यांची सजा पण सजा पण सांगतात त्यांना सजा पण देतात आणि सजा दिलीच पाहिजे कारण की आचारसंहितेचं पालन जे नाही करत त्यांना सजा मिळणं हे उचित आहे असं सर्वांना वाटतं